हो रक्षाबंधनचं काही महत्त्वच राहिलं नाही आता सगळं वेस्टर्न म्हणतात हो तसेच मुली तर मुली तर काय ब विचारूच नका मुलींचे कपडे तर बघाल तर काय बोलून फायदाच नाही असे कपडे घालतात विचित्र हो पिझ्झा बर्गर हो पास्ता आता घरातलं जेवण म्हणजे नाहीच हे सगळं बाहेरचंच खाणं हानिकारक आहे हे मॅगी आता हे खाऊन नंतर प प्रॉब्लेम होतात नंतर आजारी पडतं पण ते आताच्या मुलांना कुठं कळतं आहे हो त्याच्यामध्ये पण किती प्रॉब्लेम होतो आणि आता ते आपले हे सण महाराष्ट्रीय सण ते तर कोण साजरेच करायला मागत नाही सगळं वेस्टर्न पाहिजे फ्रेंडशिप डे ते प्रपोज डे व्हॅलेंटाईन डे हे सगळं साजरे करणार काय करते हां बघणार नाही फक्त स्टेटस व्हाट्सअपला फक्त सगळ्यांनी बघितले पाहिजे स्टेटस बस करा हां बस आता बा इथं बघाल तुम्ही म मुंबई साईडला तिकडे तर काय विचारूच नका त्या मुलींचं रहाणं हो सगळे ते डे बनवतात प रक्षाबंधनच्या दिवशी राख्या बांधायला तयार नसतात फक्त नावाला डे किती मोठं ते कॅन्सरवर जातं आहे ते ते चायनीज खातात ना चायनीज खाऊन खाऊन त्याच्यामध्ये ते एजिनोमोटो असतो ना त्याच्यामुळे कॅन्सर होतो पण ते कळत नाही ना आताच्या मुलांना ते चायनीज पाहिजे पिझ्झा पाहिजे बर्गर पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि आपण सांगून तरी किती सांगणार असं होतं आहे ना आताचं कल्चरच ते झालं आहे हां मोबाईलमध्ये खेळ तर खेळणे विसरलेतच आता हे कबड्डी खोखो हे आपल्या संस्कृतीमध्ये ते खेळ किती आहेत पण आता मुलं आहेत का ते खेळ तर बघायलाच मिळत नाही निकामी करत आहेत आणि एका ठिकाणी बसून ना हालचाल होत नाही शरीराची मोबाईलमुळं डोळे खराब होतात मोबाईल काय चांगला आहे का मग तेच म्हणते ना आपल्या संस्कृतीमध्ये हे खोखो कबड्डी हे क्रीडा खेळ हे किती चांगले होते त्या वेळचे आणि आता आता ते खेळ बघायला पण नाही मिळत कोणाच्या दृष्टीला पण नाही येत मुंग्या येतात हा ना पण आजकालच्या मुलांना सांगणार कोण ते सगळं वेस्टर्नवरच गेलं आहे सगळं आता बघाल तुम्ही काही मुलं पहिले काय म्हनतात ना मुलींची केसं लांब असायची आता तर बघाल ते मुलं केसं लांब करून ते वेण्या घालतात की काय करतात हेअरबेंड लावतात वेण्या घालतात ते बो बांधतात मुलगा कोण आणि मुलगी कोण तेच नाही समजत विचित्र म्हणजे पहिले असं होतं आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे का मुलं एवढे लांब कधी केस करत होते एवढ्या लांब वेण्या घालायच्या ती काय हेअर स्टाईल बनवतात त्याच्यावर किती पैसा घालवतात पार्लरमध्ये जाऊन सगळं मराठी संस्कृतीचं म्हणजे काही राहीलंच नाही आहे मराठी संस्कृती म्हणतात ना म्हणजे हळूहळू ती बंदच होत चालली सगळं वेस्टर्नच आलं आहे हां भले ना ऐकलं एखादा फटका मारला तरी चालेल काय बोलणार नाही मी हो हो हां हां ठीक